होय लहान मुलांसाठी वर्तमानपत्रामध्ये शेवटी एक पान राखून ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये ते बालमित्र परत चिंटूसारखे प्रोजेक्ट असतात कूपन असतात दिलेले मुलांना ते मुलांनी एकत्रित करायचे त्याच्यामागचा उद्देश त्यांचा असा असतं की मुलांना माहिती मिळावी आवड निर्माण हो व्हावी चित्रकला असते चित्र रेखाटणे असते लोकमत लोकमत परत यासारखे आणि जे पेपर आहे संघर्ष एकमत याच्यामध्ये आठवड्याच्या शेवटी एक पान लहान मुलांसाठी असतंच त्याच्या त्या मुलांना पेपर वाचण्याची आवड ला व्हावी गोडी निर्माण व्हावी चित्रकलेची आवड व्हावी निर्माण व्हावी परत तुम्ही रांगोळ्या चित्र परत इतर काही ते लहान मुलांसाठी ज्या ॲक्टिव्हिटी असतात ते सगळंच त्याच्यामध्ये त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो जेणेकरून ते मुलांनी पहावं आणि कुपन दिलेले असतात ते कुपन एकत्र साठवून लहान लेकरांना बक्षीस आम्ही देऊ असं सांगून त्यांनी ते त्यांचा उपक्रम चालू ठेवलेला असतो वर्तमानपत्रवाल्यांनी आणि ह्याच्यामुळे मुलांमध्ये माहिती आवड निर्माण होती आणि त्यांना ते छंद लागतो तसा मग ते आठवणी साठवून ठेवण्याच्या की बाबा मी ह्या चिंटूसारखा चिंटू एक वृत्तपत्रामध्ये वर्तमानपत्रामध्ये प्रोजेक्ट असतो लहान मुलांवर आधारित म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी छोटे छोटे कुपन मुलांना जमा करून ते एकत्र करा मग तुम्हाला आम्ही असं बक्षीस देऊ मग हे मुलांना त्याची गोडी निर्माण होते गोडी निर्माण झाल्यामुळे मुलं ते वर्तमानपत्र बघतातच शनिवार आला रविवार आला की त्यांना ते आवडतं की आई हे माझं कुठं आहे हे वर्तमानपत्रामधलं मी ते कुठं ठेवले हे कुठं ठेवले मग त्या निमित्ताने ते मुलं तो वर्तमानपत्र शोधून काढतात ते वाचतात आणि त्याच्यासाठी ते त्यांना राखून ठेवलेलं पान हा अगदी योग्य योग्य म्हणजे वर्तमानपत्रांनी जे निर्णय घेतला आहे त्यांच्यासाठी ते पान ठेवण्याचा तो अगदी योग्य आहे